आतापर्यंत तर मी बुलढाण्यामधील एका कॉलेजमध्ये झालेल्या चित्र करदा चित्रकला प्रदर्शनाला भेट दिली होती तिथे महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे महिलांचे चित्र क काढलेले होते त्यामध्ये वेगवेगळ्या अत्याचार होणारे चित्रे महिलांचे काढलेले होते त्यामध्ये महिला तिला चांगले आणि वाईट हे दोन्हीचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रं काढण्यात आलेले होते आणि मला ते त्या चित्रकलेत मधील प्रदर्शनात मला खूप वेगवेगळ्या टाईपचे चित्रं बघायला मिळाले आणि खूप काही काही मुलांनी खूप सुंदर हे तिथे चित्र हे काढलेले होते